सर्वोच्च विक्रम धावण्यासाठी म्हणजे आम्ही पस्तीस मिनिट कंटिन्यू धावलो होतो इथून नऊ किलोमीटर जाणंयेणं त्याच्यानंतर आम्ही रोज सकाळी पाच किलोमीटर धावू पंचवीस मिनिट लागे पाच किलोमीटरला आमचं विक्रम ध्येय म्हणजे पोलीस भरती होतं पोलीस भरती पाच किलोमीटर रनिंगसाठी पंचवीस मिनिट टाईम दिलेला आहे सोळाशे मी सोळाशे मीटरसाठी तीन मि पाच मिनिट चाळीस सेकंद दिलं जाई त्याच्यानंतर आम्ही ध्येय ध्येय चांगलं गाठलं होतं रनिंग रोज करून ते प्रॅक्टिस झाली होती आणि आमचं मेन ध्येय होतं पोलीस भरती पोलीस भरती ते चांगली प्रॅक्टिस केल्याने मा मार्किंग चांगली आली होती आणि आम्ही सर्वांत मोठं विक्रम धावणं म्हणजे आम्ही अकरा किलोमीटर कंटीन्यु एक दिवस पस्तीस मिनिट धावलो होतो पस्तीस चाळीस मिनिट धावलो होतो